मी ऐकलेले आणि वाचलेल्या शाळेत शिकलेलं जे प्राचीन काळातलं जे आहे ते तसे राजा छत्रपती शिवाजी महाराज हे हो होऊन गेलेले आहेत त्यावर शि छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल बोलायचे झाले तर ते खूप शूरवीर आणि पराक्रमी होते आणि त्यांनी सोळाव्या वर्षात काहीतरी गडकिल्ले जिंकले होते आणि ते खूप शूरवीर होते लहान वयामध्ये त्यांनी इतके पराक्रम केले आणि इतके गडकिल्ले जिंकले त्यांना त्या म्हणजे त्या वयामध्ये आपण आज काहीच केलेले नाहीत आज म्हणायला गेलं तर आणि त्यांचे जी आहे कामगिरी ती खूप स्तुत्यपूर्ण कामगिरी आहे आणि त्यांचे जे उद्देश होता ते उद्देश असा होता की आपल्या जे भारतीय भारतामध्ये निझामकालीन जे होते राजे औरंगजेब राजा औरंगजेब जे होता ते खूप क्रूर वृत्तीचा होता आणि आणि खूप अन्याय करणारा खूप लोकांवर अत्याचार करणारा होता आणि ते गुलाम बनवून ठेवले होते सर्व लोक त्यांनी औरंगजबाने गुलाम केले करून ठेवले होते आणि गुलामशाही चालू होती त्या त्यामुळे पू पूर्ण भारताला आणि पूर्ण हिंदुस्तानाला त्या निझामाच्या तावडीतून सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप असे त्यां त्यांच्यासोबत युद्ध केले आणि युद्ध करून आक्रमण करून ते त्यांच्या त्यावडीतून बरे बरेचसे राज्य बरेचसे गडकिल्ले जिंकून घेतले आणि आपल्याला स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि आपल्याला निझाम निझामांच्या तावडीतून निझामांच्या गुलामगिरीतून मुक्त केलं